गाण्याचा सराव करताना पहिल्यांदा मी माझ्या आवाजाची प्रत कशी सुधारता येईल किंवा ग माझा आवाज कानाला गोड तर लागेलच पण त्या त्या गाण्याला योग्य प्रकारे तो लावला जाईल असा अशी मी काळजी घेते त्याच्यानंतर आवाज तापायला थोडासा वेळ लागतो म्हणजे आवाज हा अतिशय सहजपणे वळवायला तो त्याच्यासाठी थोडासा थोडीशी सुरवातीला मेहनत लागते आणि तो एकदा तसा तापला आवाज की मग गातानाही त्रास होत नाही आणि कानालाही गोड लागतो तो आवाज तर त्याच्याशिवाय आणखी म्हणजे मी साधारण मी सुगम संगीत गाते सुगम संगीत किंवा शास्त्रीय संगीत दोन्ही गाताना स्वर कसे अचूक लागतील आणि ताल बरोबर आहे की नाही हे ह्याच्यासाठी मी खूप प्रयत्न करते तसंच शब्दोच्चार शब्दांची फेक ही अचूक आणि आवश्यक आहे त्यानुसार होते आहे की नाही याच्याकडेही माझं लक्ष असतं तसंच ताल त्या तालात मागे पुढे होत नाही ना त्याच्यानंतर तालात बसवताना शब्दांची किंवा सुरांची ओढाताण होत नाही ना याच्याकडे पण माझं खूप लक्ष असतं आणि या सगळ्या गोष गोष्टींची काळजी घेऊन मी गाणं सादर करते गाणं सादर करताना तुमचा चेहरा हा पण खूप महत्त्वाचा तर त्या चेहऱ्यावर वेडेवाकडे भाव येणार नाहीत त्याच्यानंतर वेडावाकडा चेहरा ताणला जाणार नाही कुठेतरी कपाळाला आठ्या कुठेतरी ओठांची वेडीवाकडी हालचाल हे सगळं होणार नाही या सगळ्या गोष्टींकडे मी शक्य तेवढं जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करते आणि अशा प्रकारे गायलं की त्या गाण्याचं गायकालाही म्हणजे मलाही समाधान मिळतं आणि ऐकणाऱ्यालाही मिळतं